ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती एक पूर्ण कंप्लीटली फेरी बनते आणि जसं आम्ही ते साजरा करतो तर आम्ही असे आनंद वेगवेगळ्या जसे पकडलं तेव्हा आनंद वेगळा त्याला घरी आणता अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्याला स आनंद व्यक्त करतो या साजरा करतो त्याच्यानंतर आम्ही मासेमारी करताना एकमेकाला प्रोत्साहन देतो त्याच्याबद्दल वेगवेगळे हे कीप अप राहू दे कंटिन्यू लागून रहा त्याच्यानंतर गाणी गायने वगैरे अशा प्रकारचं आम्ही एकमेकांना प्रोत्साहित करतो आणि घोषणा देतो वेगवेगळ्या प्रकारच्या तर त्यामुळे मासेमारी पकडण्याला आम्हाला पण इंट्रेस्ट येतो आणि आम्ही ते जोमाने पकडले जाते